हॅलो रश्मी बोलत आहे का अगं अगं मी तुझी मैत्रीण बोलत आहे अगं एक सुंदर मस्त पिच्चर लागला आहे बॉलीवूडमध्ये बघायला चलशील का तू बॉलीवूडचा पिच्चर नाही माहिती का हम साथ साथ हे तब्बूचा तब्बू आहे त्याच्यात सोनाली बेंद्रे आणि सलमान खानचा पिच्चर आहे तो सलमान खाण आहे नं गं त्याच्यात ॲक्टर मग काय तर सलमान खान किती सुंदर आहे तर मग म्हणजे खूप छान क्यूट मासूम दिसतो त्याच्यात तो चालेल ना तुला जो आवडेल तो आपलं असं की नी तुझी पसंद माझी पसंद हो हो वा मज्जा करू छान आपण तिकडे जाऊन कर नं घाई मिळतं का आज चालायचं का नाही तसं मी ऐकलं होते की मैने प्यार किया हा पण पिच्चर छान आहे खूप जुना तोही सलमान खानचा आहे सलमान खान आहे त्याच्यात पण आपला आवडता हिरो आपला आवडता हिरो नाही का गं हं मग त्याची मूव्ही बघायला जाऊ नं आपण हं त्याची मूवी बघायला जाऊ आपण ठरव नं तू त्यानं तयार आहे चालेल चालेल कितीचा शो करायचा तर मग चालेल नं शो कितीचा करायचा आपल्याला बाराचा तीनचा की सहाचा चालेल नं सहा वाजता जाऊ आपण छान संध्याकाळी थंड वातावरणात थोडंसं सहा ते नऊला जाऊ बिलकुल ट्रस्ट मी जमेल नं करू छान ठीक आहे मग कर मग उद्याची तयारी कर मी पण तयारी करते छान हां ठीक आहे मग ठीक ठेव